मॅडम नारायणा आय स्कूल हां मॅडम नमस्कार मी एक पॅरेंट बोलतोय मला माझ्या मुलांना ॲडमिशन घ्यायचंय दोन मुलंत मला तर एक तर ॲडमिशन प्रोसेस ओपन झाली असं कळाले होते एक आहे आपला ज्युनिअर के जी मध्ये एक आहे ॲडमिशन घ्यायचे आणि एक ऑलरेडी दुसऱ्या शाळेत आहे मला या त्याला इकडं ट्रान्सफर करायचं तो सेकंड मध्ये आहे ॲक्च्युअली तो नागारजीना पब्लिक स्कूलमध्ये होता तिकडं पण मी ॲक्च्युअली राहायला इथं नाराणाच्या जवळच आहे तर दोन्ही मुलांना एकाच ठिकाण टाकलं तर थोडं मलाहीसोपं होईल आ आणि लक्ष ही राहील ट्रान्सपोर्टेशन सगळ्या गोष्टी व्यवस्थित मि

बरं बरं आणि थोडं जास्ट मग ॲडमिशन प्रोसेस चालू झाली असेल तर येऊन भेटू का एकदा आ बर सी बी एस सी पँटम आहेॅ डम बरं बरं बरं आणि टा स्कूल टामिंग काय आहेत मॅडम एईट टू थ्री बरं बरं आणि ट्रान्सपोर्ट म्हणजे शाळेेतच्या स्वताः बस आहेत क काय प्रायवेट ट्रान्सपोर्ट आहे स्कुल बसेस ना नाहीत का तुमच्याकडे शाळेत गेलेले आहेत ना ठीक आहे पण म्हणजे सेफ्टीच्या दृष्टीकोनातून तुम्ही विचारतोय ही गोष्ट

ठीक आहे चालते मग मॅडम मग कधी येऊन भेटू आजतर शुक्रवार आहे ठीक आहे चालेल ना नक्की येतो थँक्यू